हॅलो कॅ अंकुश कदमसोबत बोलण होतंय माझं सर मी तुमचा टूरिस्ट गाईड बोलत आहे शानकू साखरे सर तुम्हा तुम्ही नागपूर व्हीजिट करणार ना सर आज तर तुम्ही फ्लाईटने येणार आहे की ट्रेनने येणार आहा ट्रेननी येणार आहा ठीक सर तर मी तुम्हांला पिक्क करायला येऊन जाणार सर रेल्वेस्टेशनवरती सर सर्वात अगोदर मी तुम्हाला अंबाझरी गार्डन फिरवणार नागपूरचा खूप फेमस गार्डन आहे अंबाझरी गार्डन तुम्हाला तिथे घेऊन जाणार सर सर मी कार घेऊन येणार तर तुमचा लग्गेज वगैरे सर्व कारने घेऊन जाणार मी तुम्हांला अंबाझरी गार्डन व्हीजिट करणार तिथे सर खूप मोठा तलाव आहे अंबाझरी तलाव आहे तिथेच बाजूला अंबाझरी गार्डन आहे आणखी सर गणेश टेकडी पण जवळ आहे सर गणेश टेकडी नागपूरचं खूप फेमस टेंपल आहे हा तुम्हाला गणेश टेकडी पण व्हीजिट करवणार सर तुम्ही अगोदर मंदिरात व्हीजिट करायला जाणार की सर आपण अगोदर अंबाझरी गार्डन व्हीजिट करू अंबाझरी गार्डन ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे सर सर्वात अगोदर आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊ फ्रेश वगैरे होऊन जाऊ त्यानंतर आपण अंबाझरी गार्डनला व्हीजीट करू सर ओके सर सर आणखी तुमच्यासोबत कोण कोण येत आहे सर तुम्ही सिंगल आहात की तुम्ही आणखी कोणी सोबत आहेत फ्रेंडस् लोक आहेत ओके सर किती फ्रेंडस् आहेत तसं मग आपल्याला आणखी टॅक्सी बुक करावी लागतील दोन फ्रेंड आहे ना सर बरं ठीक आहे ना सर एका टॅक्सीमध्ये होऊन जाणार आपण एकाच टॅक्सीतून अगोदर सर्वात अगोदर आपण अंबाझरी गार्डनला जाऊ आणखी सर्वात अगोदर फ्रेश होऊन जाऊ मग आपण अंबाझरी गार्डनला जाऊ सर ठीक आहे सर तुम्ही कितीला पोचेल ओके उद्या सकाळपर्यंत तुम्ही पोचून जाणार ठीक आहे सर सर्वात अगोदर तर खूप बेस्ट प्लेस आहे सर तुमचा तुम्ही मॉर्निंगला पोहोचणार खूपच छान एन्व्हायरमेंट राहणार अंबाझरीला गार्डनला तुम्हाला गार्डन सर खूप सारे प्लेसेस असतात महाराजबाग आहे त्याचं रूटवरती महाराजबाग पण पडते मेट्रो पण आहे नागपूरमध्ये मेट्रो पण आली आहे तर तुम्हाला मी मेट्रो पण मेट्रोने पण घेऊन जाणार हो दीक्षाभूमी खूप छान स्पॉट आहे

टुरिस्ट प्लेस सर रामटेक आहे सर आणखी खूपच प्लेस सर तुम्हाला सर्व व्हीजिट करवणार अहा नागपूरच्या अंदर एकफूटाला तलाव आहे अंबाझरी लेक आहे दीक्षाभूमी आहे आणखी आहेत सर प्लेसेस पण तुम्हाला सर्वाना वीजिट करवणार ठीक आहे ना सर ठीक आहे थँक यू सर उदया तुम्हांला पिक करायला येणार थँक यू